जे खेळ आहे त्याच्यामध्ये क्रिकेट आणि कबड्डी हे दोन खेळ जे आहे ते आता सर्वात जास्त चालवून राहिले त्याच्यामध्ये क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर झालं विराट कोहली यांच्यासारखेच त्यांच्यासारखेच आता दुसरी पण मुलं प्रयत्न करत आहे क्रिकेट क्रिकेट खेळण्याचा आणि त्याच्याच बरोबर कबड्डी कबड्डीसुद्धा प्रत्येक असे गावोगावी आता टुर्नामेंट घेत घेते आमच्या जुनगडला पण राहते आणि वडगावला पण मागल्या वर्षी होतं कबड्डीचं हे तर तिकडली जे पुण्याची जी टीम आहे ते कबड्डीच्या वेळेस त्यांनी बक्षीस नेलं पहिल पहिल्या नंबरचं आणि दूर दूरच्या टीमा येते खूप दिवस म्हणजे एक दोन दिवस ते टुर्नामेंट चालते तीन बक्षीसं ठेवले जाते तर दरवर्षी तीनचे तीनही बक्षीसं दूर दूरच्या टीमा घेऊन जाते कबड्डीलासुद्धा आता स कबड्डीसुद्धा सगळं जण चांगले खेळतात